बाईक चालवणे पर्यार पर्यावरणपूरक करण्यासाठी काही महत्त्वाची पावलं आपण उचलायला पाहिजे जसं की शक्य असल्यास इलेक्ट्रिक बाईकचा वापर केला पाहिजे जेणेकरून प्रदूषण कमी होईल आणि नियमित देखभाल करून बाईक सर्व्हिसिंग केली पाहिजे आता दोन हजार सतरापासून जास्त धूर नं सोडणाऱ्या बी एस सिक्स इंजिन आलेले आहे त्यामुळे धूरही कमी होते बी एस्स गाड्या वापरल्यामुळे गाडी धूर कमी असल्यामुळे आपल्याला पर्यावरणासाठी चांगले ठरेल प्रवासाची गरज असल्यास शक्यतो सहप्रवास करावा किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला तर प्रदूषण कमी होईल सिग्नलमध्ये असताना थांबताना गाडी बंद करावी कसं की त्याच्यामुळं प्रदूषण होणार नाही योग्य गिअरचा वापर करा आणि वे वेगावर नियंत्रण ठेवल्यास इंधनाची बचत होईल जसे की बायो फ्यूल किंवा पर्यायी इंधनाचा वापरही पर्यावरण ठरू शकतो पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला जागरूक राहणे आणि जबाबदारीने वाहन चालवणे ही काळाची गरज असं आहे आणि पर्यावरणासाठी ही चांगले ठरेल